मी माझ्या मोबाईल फिटवर रोजच न्यूज वाचतो त्यामध्ये प्रामुख्याने चॅनल म्हणजे सार्थक गोस्वामी म्हणा किंवा मग विजण आय ए यस किंवा दृष्टी आय ए यस सोबतच इंडियन पोस्ट सोबतच हितवाद यासारख्या प्रामुख्याने चॅनल्सचे माझ्या जे ऑनलाईन पोर्टल माझं मोबाईल आहे त्यामध्ये समावेश झालेलाय अन त्यामध्ये माझं सर्वात आवडतं म्हणजे हितवाद हितवादच हितवाद महत्त्वाचं असण्याचं कारण म्हणजे की तो जे हितवाात आहे त्यामध्ये जे पत्रकार आहे तेवढ्या निर्भीडपणे आपल्यासमोर आपले मत मांडतात निर्भीडपणेकोणत्याही प्रश्नांना प्रामुख्याने सामोरे जातात आणि जो सामाजिक लेवलवरचा प्रश्न असतो तो अंगीकारून सर्वांसमोर आणतात जर कोणाचं काही चुकलं असेल कुठल्या मंत्र्याचं म्हणा किंवा मग प्र पंतप्रधानाचा तरी म्हणा तर तो आपल्याला एवढ्या चांगल्या प्रकाराने एवढ्या प्रकारे म्हणजे समीक्षा करतो की समोरचा बघणार एकदम थक्क होऊन जातो त्यामध्ये माझी दुसरीे लिस्ट म्हणजे सार्थक गोस्वामी सार्थक गोस्वामी म्हणजे असं काही चॅनल वगैरे म्हणता ना येईल पण तो एक एंटरटेनमेंट परपज असं चॅनल सुरू केलाय त्यामुळे तो त्यांचा मिक्स रिस्पॉन् असतो जसं की इंटरनॅशनल न्यूज म्हणा देशांतर्गत न्यूज म्हणा राज्याची न्यूज अन सोबतच मी स आणि जो आठवड्याभरातून जो शेअर गोष्टी होत असतो त्या सर्व गोष्टी तो शेअर माणूस करत असतो आणि महत्त्वाचं म्हणजे त्यामध्येे आवडलेली ॲक्टिविटी मला म्हणजे की तो कमेंट सेक्शनद्वारे सर्वांची आपले मत घेत असतो जसं कि पोल एखादा पोल टाकून की या विषयावर तुमचं म्हणंन काय आहे त्या विषयावर तुमचं म्हणनं काय आहे या सर्व गोष्टींचा तो त्यामध्ये समावेश करत असतो आणि लोकांचे मन म्हणजे लोकांचे मत जाणून घेण्याचा तो प्रयत्न नेहमी करत असतो त्यासोबतच दृष्टी आय ए एस दृष्टी आय ए एस ही प्रशासकीय अधिकऱ्यांना घडवणारी संघटना आहे तरी मी त्या त्यांचे यूट्यूब चॅनलवरचे म्हणा किंवा मग गुगल गुगल साईडवरचे मी न्यूज रोज वाचत असतो त्यामुळे त्यातले मत त्यामधलं वे फॉर्वर्ड या सर्व गोष्टींची निगडित करून त एक पूर्ण माहिती ते आपल्यापर्यंत पोहोचवत असतात अशाच काही गोष्टींचा समावेश माझ्या हिटलिस्टमध्ये असून मी रोज त्यांना सेवण करत असतो